प्रसार माध्यमावर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातीबद्दल आमचं मत आहे की खरंच काही बातम्या ज्या असतात किंवा काही ज्या बातम्या दाखवल्या जातात त्या खरंच खूप उपयुक्त असतात पण काही बातम्या ह्या आपल्याला काहीही उपयोगाच्या नसतात जेणेकरून थोडक्यात सांगायचं म्हणजे जाहिरातीबद्दल मुलं जास्त जाहिराती बघतात व त्या जाहिरातीबद्दल जे जे जी काही आपल्याबद्दल प्रोडक्ट दाखवले जातात ते घेऊन येण्याचा हट्टा आमच्याकडे करतात त्यामुळे त्या अशा ब जाहिराती न दाखवणे चांगले की जे की त्यांच्या उपयुक्त नसतात जेणेकरून मॅगी मॅगी हे खरंच क चांगलं नाही आहे खाण्यासाठी असं आम्ही वाचलेला आहे म्हणून आम्हाला अशा जाहिराती नको वाटतात पण काही जाहिरातीच खरंच चांगल्या असतात की जेणेकरून तुमचं बुद्धिम बुद्ध्यांक कसा वाढवता येईल ह्याबद्दलची देखील जाहिरात दाखवली जातात